बोला की सर नमस्ते हां बोला की हां हां हां हां आहे की आपल्या इकडं सर चांदोली चांदोली अभयारण्य मोठं अभयारण्य आहे आणि तुम्हाला राहायची वगैरे सोय आहे इथं चांदोली रिसॉर्ट म्हणून आहे त्यात तुम्हाला राहायची वगैरे सोय आहे किती जण येणार आहे सर तुम्ही

अच्छा अच्छा चालेल हां हां हां आणि सर गाडी वगैरे आहे का तुमची कसं ट्रॅव्हल्सनी येणार आहे ठीके तर आता आपल्याकडं चांदोली फिरायची म्हटली तर इथली गाडी यूज करावी लागेल सर त्याची कॉस्ट थोडी वेगळी पडेल आणि तुम्हाला जेवण वगैरे तुमचं इथं किती दिवस स्टे आहे तुमचा चांदोली फिरायला अभयारण्य एक दिवस जातो पूर्ण त्याच्यासोबत जर तुम्हाला इथलं नवीन धबधबा वगैरे बघायचा असतील किंवा इथं आपल्या इथं जवळच एक गुढे पाचगणी म्हणून मस्त डोंगर असा भाग आहे तिथं पवनचक्कीचा प्लांट आहे मोठा तिथं तुम्हाला पूर्ण एकदम नेचर एक्स एक्सप्लोअर करायला भेटेल तुम्हाला ते सगळं या यात इन्क्लूड करायचं असेल तर दोन दिवस पुरेसे आहेत म्हणजे टू डेज आणि एक नाईट असं होईल आता त्याच्यामध्ये तुम्हाला आं राहायची सोयही आपल्याकडं चांदोली रेसॉर्ट म्हणून आहे आपलं रेसॉर्ट त्या रिसॉर्टमध्ये आहे तुमचे आता बाराजणं म्हणजे आपले चार स्पेशल रूम आणि तीन सेमी स्पेशल असे चार सात रूमचं ते रिसॉर्ट आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल पूर्ण जेवणासहित ते तुम्हाला भेटेल काय प्रॉब्लेम नाही अभयारण्यामध्ये तुम्हाला आता ॲक्च्युली सकाळी जर लवकर गेलो तर आपल्याला वाघ वगैरे बघायला भेटेल वाघ हत्ती वगैरे बघायला भेटेल बारापर्यंत जर लेट जर झालंच जायलाच म्हटलं तर तिथं वेगवेगळे पक्षी आहेत आणि बिबट्या वगैरे भेटेल बघायला बिबट्या हरिण वगैरे भेटते ते काय असतातच फक्त वाघ वगैरे जर बघायचं असतील तर जर सकाळी लवकर जायला लागते हो आणि हां आणि तुमचा नाश्ता वगैरे त्यात इन्क्लूड असेल हां दोन टाईमचा नाश्ताच प्रायजिंग सर ॲक्चुअली आता दोन दिवस आणि एक नाईट येते त्यामध्ये इन्क्लूड जेवण जरी असेल तर तुमचं ते पर हेड पंधराशे रुपये जातात म्हणजे तुमचं हां पर हेड पंधराशेपर्यंत जाईल ते सगळं ट्रॅव्हलिंगसहित हां डिस्काउंटही आपण मॅनेज करू आपण इथं असेल तर ॲक्च्युली ते आपण टेन पर्सेंट डिस्काउंट देतो मग आता त्याच्यापर्यंत नंतर आणि काय झालं तर बघू आपण त्यात तुमच्या जर काही कमी झाल्या ॲक्टिव्हिटी वाढल्या ॲक्टिव्हिटी तर त्यात ते कमी जास्त करता येईल हो हां हां बुकिंगसाठी ॲडव्हान्स पाठवून द्या सर